लेखकाला जेव्हा एखाद्या कथा अथवा कादंबरीचा विषय सुचतो तेव्हा तो विषय त्याला त्याच्या लिखाणातून व्यक्त करायचा असतो विषयानुसार लिखाण अधिकाधिक रोचक वाचकाच्या मनाला भिडणारे भावणारे किंवा त्याची निखळ करमणूक करणारे असावे यासाठी लेखक नेहमी प्रयत्नशील असतो ते साधण्यासाठी त्याच्या कल्पनाशक्तीचा तो पुरेपूर वापर करत असतो जेव्हा लेखक कथा लिहिण्याला उद्युक्त होतो तेव्हा आधी त्याच्या मनात कथेतील पात्र व प्रसंग आकार घेऊ लागतात जसंजशे कथा विकसित होत जाते तसंतशे त्याच्या कल्पनाशक्तीला विशेष धार चढत जाते त्यावेळी तो त्याच्या वाचकांचा विचार करतोच असे नाही फक्त लेखन अधिक समृद्ध कसे होईल याकडे त्याचा कटाक्ष असतो मला जेव्हा एखाद्या कथेचा विषय सुचतो तेव्हा कथेचे कथानकच मला प्रोत्साहित करते लिहिताना मात्र मला मन एकाग्र करता यावे म्हणून मी व्यत्यय न येईल अशा जागेची निवड करतो मला नियमित रोजनिशी किंवा जर्नल्स लिहिण्याची सवय नाही आहे तसेच मी माझ्या मराठी या मातृभाषेतूनच कथा अथवा कादंबरी लिहितो एखादा विषय मनाला भावला की मला लेखाणाची उर्मी व स्फुर्ती येते